हां कबड्डी क्रिकेट हॉकी फुटबॉल हॉलीबॉल आणि खेळाडूंची नावे सुनील गावसकर सचिन तेंडुलकर कपिल देव रोहित शर्मा त्यानंतर भरत रेड्डी गोपाल बोस